मला जर आयुष्यभर कोणती पुस्तकं वाचायची हे जर ठरवायचं असेल तर मी त्यात अध्यात्म हे निवडेल कारण अध्यात्मच असं आहे की शेवटी तुम्ही कुठलेही पुस्तक वाचून एकवेळ त्रासून जाल ठरलेल्या घटना असतात त्यात ठरलेले भयावक दृश्य असतात ते शेवटी वाचून थकून आपण शेवटी अध्यात्माकडेच आपल्याला शांती मिळते कारण जिथं विज्ञानाची हद्द संपते तिथं अध्यात्माची हद्द सुरू होते म्हणून मला नेहमीकरिता अध्यात्मशैलीतली पुस्तके वाचायला आवडतात त्यामुळं आपण आपली ती संस्कृती जपू शकतो आणि आपण जपलेली संस्कृती आपण ही पुढच्या पिढीला देत असतो त्यामुळे जरी आपल्याला त्रास होत असेल तर पण आपण एक सुसंस्कृत पिढी तयार करू शकतो आणि अध्यात्मात असे काही ताकद आहे जशी आपण जर एक उदाहरण घेतलं कुंडलिनी शक्तीचं त्यात आपले जे सात चक्रं जागृत होतात ते एका एका चक्राची एक एक शक्ती आपल्याला मिळते म्हणजे आपण जगातली कुठलीही गोष्ट सहज करू शकतो कारण ती शक्तीच अशी आहे की आपल्याकडून ती गोष्ट करवून घेते तसं तर आपण काहीच नाही करू शकत ना कारण आपण जे करतो ते फक्त शरीराने करतो शरीराची शक्ती असते फक्त दहा टक्के आणि मनाची शक्ती नव्वद टक्के आणि मनाची शक्ती ही आपल्याला अध्यात्मातूनच मिळू शकते त्याला इतर कुठलाही पर्याय नाही म्हणून मला नेहमीकरिता अध्यात्मिक पुस्तके वाचण्यातच आनंद राहतो